मराठी भाषेचा वापर मराठी भाषेचा वापर अनेक बो बोलीमध्ये किंवा अनेक साहित्यामध्ये केला जातो असे अनेक साहित्य ग्रंथ कविता किंवा पुस्तके असलेले आहेत मराठी भाषा ही अत्यंत सुंदर भाषा आहे मराठी भाषेबद्दल स जेवढे सांगावे तेवढेच कमी आहे प्रत्येकाची संस्कृती प्रत्येकाचा सण प्रत्येकाचा समारंभ इत्यादी या मराठी भाषेवरून समजतं एवढेच नाही तर एखाद्या माणसाची पारख करतानासुद्धा भाषेवरून करता येते ते सुद्धा मराठी भाषेमध्ये केला जातो मराठी भाषा हे विविध प्रकारे असते म्हणजेच की मराठी भाषा तर एकच आहे परंतु त्या त्यामध्ये विविध प्रकारे बोली किंवा ट्युनिंग वेगवेगळे कारण की मुंबई पुणेमध्ये वेगळी ब बोल भाषा बोलली जाते तसेच कोल्हापूर सातारा सांगली इथे येथील ट्युनिंग थोडे वेगवेगळे तसेच अहमदाबाद सॉरी सॉरी अहमदनगर येथील वगैरे ट्युनिंग वेगवेगळं आहे म्हणजेच की जे भाषा एकच आहे पण ते बोलण्याचे प्रकार वेगवेगळे असतात कोकणामध्ये गेली तर कोकणी भाषेमध्ये पण असतात असेच मराठी भाषेची पण बोलीभाषा किंवा पोट भाषा असं बोलले जाऊ शकतो तर मराठी भाषेचा वापर साहित्य कविता कला गोष्टी अभिव्यक्ती इतर प्रकारात की अनेक प्रकारे केल्या जातात उदाहरणार्थ मराठी भाषेमध्ये कविता किंवा एखादी गोष्टी अभिव्यक्ती साने गुरुजींची अनेक पुस्तकं आहे साने गुरुजींची अनेक पुस्तके आहेत व कविता वगैरे त्यांनी अजून लिहिलेले आहेत तर साहित्यामध्येसुद्धा पण मराठी भाषेचा वापर केला जातो कलेमध्ये तर केला जातो अनेक भाषा चित्रपट डॉक्युमेंटरी इत्यादीमध्येसुद्धा मराठी भाषेचा वापर केला जातो प्राचीन भाषामध्ये संस्कृत भाषा असून त्या संस्कृत भाषा भाषेतून मराठी भाषेचा उगम झाला आहे आहे परंतु सध्याच्या काळात मराठी भाषा लुप्त होत चाललेली आहे सगळीकडे इंग्लिश मिडीयमचे स्कूल ओपन होत आहेत परंतु त्यामध्येसुद्धा मराठी भाषा हो होणे अत्यंत गरजेचं आहे सरकारने काही नियमसुद्धा काढलेले आहेत मराठी भाषा ही अनिवार्य स्वरूपात बोलली जावी यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात मराठी भाषा ही साहित्य कविता आणि कला यांना वाव देणारी एक मुक्त भाषा आहे मराठी भाषेचा वापर अनेक प्रकारे केला जातो कलांमध्ये साहित्यामध्ये कवितामध्ये असे अनेक प्रकारे केला जातो धन्यवाद